हां नमस्कार सर बोला हो बरोबर ठिकाणी फोन लावला सर आपण बोला अच्छा अच्छा अच्छा सर एल ई डीमध्ये आपल्याकडे सॅमसंगचा बावीस इंचीचा टी वी आहे ज्याची किंमत आहे एकोणवीस हजार रुपये फ्रीजमध्ये आपल्याकडे एल जीचा एक फ्रीज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वीस लिटर पाण्यापर्यंतची कॅपॅसिटी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे कूलिंग घेऊ शकता त्याची पण किंमत एक जवळपास बारा ते तेरा हजार रुपयापर्यंत जाते आणि फ्रीजमध्ये सुद् ए सीमध्ये सुद्धा आपल्याकडे बरेचशा व्हरायटीज आहेत ज्याची किंमत तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत जाते हां आणि वॉशिंग मशीन तुम्ही घेतल्यासारखं आहे सहा हजार सात हजारपासून सुद्धा चालू आहेत वॉशिंग मशीन आणि त्याच्यात सेमी ऑटोमॅटिक असतात ऑटोमॅटिक असतात गोदरेज कंपनीची चांगली आहे ना सर गोदरेजमध्ये तुम्हाला एक बारा हजार रुपयाच्या रेंजपर्यंत मिळून जाईल वॉरंटी तुम्हाला तीन वर्षाची वॉरंटी असते सर ती तीन वर्षामध्ये जर तुमच्या मशीनला काही झालं त तर तुम्हाला मशीन रिप रिपेअर करून मिळते आणि एक वर्षाची एक वर्षाची तुम्हाला त्याला एक छोटीशी गॅरंटी राहते ज्याच्यामध्ये की म्हणजे अगदी मशीनमध्ये काही झालं खराब झालं तर मशीनला मशीन तुम्हाला बदलून मिळते

आणखी काही तुमची मदत करू शकतो सर मी आपलं शॉप सर इथे वझिराबादला ना दशमेश मार्केट आहे माहीत आहे तुम्हाला दशमेश मार्केट हां बस दशमेश मार्केटमध्ये आपलं शॉप आहे आपल्याकडे आत्ता तरं शॉपचं नाव शिवशंकर टी व्ही

हां तिथे या तुम्हाला या ना सर उद्या साडे दहानंतर तुम्ही कधी पण येऊ शकता दिवसभर है ना ठीक आहे